मी अनेक पर्यटकांशी संवाद साधला आहे आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना नांदेडमधील विविध पर्यटनस्थळांची माहितीसुद्धा दिली आहे या संवादातून मला समजले आहे की पर्यटकांना कोणत्या प्रकारच्या स्थानांमध्येच जास्त रस असतो धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे बरेच पर्यटक नांदेडला प्रामुख्याने शीख धर्मांच्या पवित्र स्थानाला भेट देण्यासाठी येतात जसे की एकदा एका कुटुंबाने मला विचारले आम्ही प्रथमच नांदेडला येत आहोत येथे सर्वात महत्त्वाचे काय पाहण्यासारखे आहे मी त्यांना सांगितले तुम्ही गुरुद्वारा श्री हुजूरसाहेब येथे नक्की भेट द्या हे शीख धर्मातील पाच तखांपैकी एक आहे आणि याला खूप महत्त्व आहे येथील शांतता आणि भव्यता तुम्हाला नक्कीच आवडेल न नंतरचं जसं की निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी एकदा असेच एक जोडपे आले होते नांदेडला भेट द्यायला आम्हाला थोडा निवांत वेळ घालवण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नांदेडमध्ये काय चांगले ठिकाणं आहे असे ते विचारत होते मी त्यांना सुचवले गोदावरी नदीचा घाट किंवा शहराच्या बाहेर असलेले काही धरणे तलाव जिथे निसर्गाचा अनुभव घेता येईल पावसाळ्यात येथील सौंदर्य अधिकच खुलते यामुळे मला लक्षात आलं आहे की फक्त धार्मिक किंवा ऐतिहासिकच नव्हे तर निसर्गरम्य ठिकाणांनाही पर्यटकांची पसंती आहे जिथे त्यांना शांतता आणि विसावा मिळतो